माझ्या राज्याची भाषा मराठी आहे आणि मराठी भाषेचा आम्हाला खूप अभिमान आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम स्पष्ट बोलली जाते किंवा साधारण बोलली जाते भाषेबद्दल मला खूप अभिमान आहे माझी मराठी भाषा खूप चांगली आहे